कीटक घरामध्ये येऊ नाही म्हणून आपण घरांना जाळी लावतो मच्छरदाणी लावतो स्प्रे मारतो घरामध्ये व ते आपल्याला डसू नये म्हणून आपण हाताला बॉडी लोशन लावतो ते मग आपल्या जवळ पण फिरकत नाही आणि मरून जातात आपण मच्छर कॉईलसुद्धा लावतो ते जर आपण आपल्याला डसले नाही तर आपल्याला काहीच होत नाही आणि आपल्याला त्यांचा डंख लागला तर आपण बीमार पडतो बॉडी लोशन लावतो आपण ते आपल्या जवळ यायला नको म्हणून घरांना छानपणे जाळ्या लावतो मच्छरदाणीत झोपतो आणि मस्त आरामशीर झोप लागते मग आणि साप घरामध्ये येऊ नये साप घरामध्ये येतात तर त्यांना ते नळे नळे आहे ते बुजवून टाकावे ते जास्त वेळ ठेवू नये ठेवूच नये मला तर असं वाटतं त्याला सिमेंटनं हे करून टाकायला पाहिजे दाबून टाकायला पाहिजे आणि मच्छरदाणी लावून झोपायला पाहिजे घर व्यवस्थित लावायला पाहिजे आणि घर व्यवस्थित लावल्यावर त्याला खालून सगळं व्यवस्थित पॅक केलं पाहिजे आणि वरती बेडवरच झोपायला पाहिजे खाली झोपायचे नाही कारण खाली काय येत येईल ते सांगता येत नाही कीटकनाशके जवळ येऊ नाही द्यायचे काहीच जवळ येऊ नाही द्यायचं मच्छरदाणी लावायची जाळ्याची स्प्रे लावायचा आणि सगळं घरामध्ये व्यवस्थित ठेवायचं दूषितपणा ठेवायचा नाही घाणेरडेपणा ठेवायचा नाही जेणेकरून आपला घाणेरडा वापर झाला की कीटकनाशकं होतात मच्छर होतात डेंगू होतो आणि असं काहीच ठेवायचं नाही घाणेरड्या वस्तू घरामध्ये स्वच्छ वापर ठेवायचा एकदम सुशिक्षित दिसलं पाहिजे स्वच्छ वापर दिसला पाहिजे आणि आपलं घर सुंदर दिसलं पाहिजे मला असं वाटतं असं केलं पाहिजे